हॅलो हा आजी मला ना जरा पुरणपोळी करायला शिकवशील का हा म्हणजे पुरणपोळी हा मैदा घेऊ ओके त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ घातलं हळद घालते ओके मळून घेऊ किती म्हणजे कसं फ्लपी हा म्हणजे मऊसूत थोडं मळून घेऊ ओके ठीक आहे ठीक आहे त्यानंतर काय करू म्हणालीस हा डाळ शिजत घालायची मीठ घालू डाळीत आणि ठीक आहे त्याच्यात थोडंसं हे घालायचं वेलची हा ठीक आहे डाळ शिजवून घ्यायची आणि ती मित मिक्सरला लावली तरी चालते किंवा आपल्या पुरणाच्या भांड्यात झारली तरी चालते बरं त्याच्यानंतर त्यात झारुन झाल्यावर की गूळ करायचं त्यात गूळ घोटवून घ्यायचा आणि त्यात थोडंसं जिरं थोडंसं वेलचीपूड जायफळाची पूड घालून ते एकत्र करून घ्यायचं आणि मग त्याचे थोडे छोटे छोटे गोळे करून पुरणाच्या पिठात ते घालून ला लाटून घ्यायचे गोलाकार पराठे लाटतो आपण तसेच आणि त्याच्यानंतर तुपाचं तूप घालून ते शेकून घ्यायचे चपाती आपण शेकतो तशी आणि तुपासोबत खायचे दूधासोबतही खायला